आम्ही गोदरेजची अलमारी घेतली ती गोदरेज कंपनीची आहे आणि कसं म्हणजे त्याला दोन तीन बॉक्स आहे ते मोठेमोठे आहे त्याच्यामध्ये असं आम्ही म्हणजे फाईल्यापण ठेवतात किंवा खाली त्याच्यामध्ये असा बॉक्स आहे आणखी त्याच्यामध्ये बुटाचपला ठेवतात एक बॉक्स मोठा आहे त्याच्यामध्ये मुलांची पुस्तकं वगैरे ठेवतात आणि म्हणजे काही असे चांगले आमचे डॉक्युमेंट्स वगैरे चांगले सेफ ठेवायसाठीपण जागा आहे त्याच्यामध्ये हँगर आहे खूप मोठे हँगर आहे त्याच्यामध्ये माझ्या साड्या वगैरे मी त्याच्यात व्यवस्थित ठेवते आणि मुलांची कपडे आहेत ते मोठेमोठे बॉक्स आहेत त्याच्यात दोनतीन ते त्याच्यात ठेवते आणि खालचा जो बॉक्स आहे तर तो म्हणजे आपल्या काहीतरी असे नवीन वस्तू वगैरे घेतल्या आपण तर त्याच्यात म्हणजे ठेवू शकतो आपण आणि बाजूला पण असे लॉकर आहे दोनतीन लॉकर आहे त्याचं लॉकपण चांगलं आहे एका ह्याला हाताने उघडू शकतो एका ह्याला आपण चावीने उघडू शकतो आणि वरपण खूप मोठी जागा आहे काही आपण नवीननवीन वस्तू घेतल्या काचेची भांडी वगैरे तर ते पण आपण त्याच्यात सेट करून ठेऊ शकतो असं शोकेससारखं पण आहे दोनतीन काचापण आहे त्याला आणि काच म्हणजे कसं आहे एक छोटा आहे एक मोठा आहे त्याच्यामध्ये आपण बसूनपण म्हणजे बघू शकतो आरशामध्ये किंवा उभं राहूनही आपण म्हणजे आपली तयारी करू शकतो असं आमचं गोदरेजचा कपाट आहे आणि तो असा बघून आम्हाला म्हणजे आवडला